हिंदू संस्कृतीनुसार दररोज सकाळी अंगण झाडून दारामध्ये शेणाचा सडा घालण्याची पुरातन परंपरा आहे तर यामागे वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर सकाळी आपण आपलं अंगण स्वच्छ केल्यामुळे वातावरण प्रसन्न तर होतेच त्यानंतर स्वच्छता होते त्यानंतर गाईचं शेण वापरलं जातं गाईचं शेण त्याच्या गोवऱ्या वापरल्या जातात गाईच्या शेणामध्ये बरेचसे आजार बरे करण्याचे गुणधर्म आहेत गाईचं गोमूत्र गाईचं शेण हे खूप आरोग्यदायी आणि औषधी आहे ते आयुर्वेदामध्ये तर त्याला खूप महत्त्व दिलेलं आहे ज्यावेळी शेणाचा सडा दारासमोर टाकला जातो त्यावेळी तुम्हाला बी पीसारखे तुमचे जे आजार असतील त्या आजारांवर नियंत्रण राहते तुमचा रक्तदाब व्यवस्थित राहतो त्यानंतर त्वचेचे काही आजारदेखील त्याच्यामुळे बरे होतात आणि वातावरणदेखील प्रसन्न राहतं